माझ्या घरामध्ये मनीप्लंटची झाडसुद्धा आहेत मनीप्लांटच्या झाडाला दररोज पाणी द्यावं लागते आम्ही कुठे बाहेर जर गेलं गावाला तर त्याला पाणी देण्यात येत नाही तर ते झाड सुकून जाते आणि सुंदर सुंदर असे कोरफड शेवंती गुलाब असे फ वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबाचे झाडे आहेत तिथे आम्ही सुंदर सजावट करून त्या फुलांना वर चढवलेले आहे झाडांना वर चढवलेले आहे आणि ते पूर्ण बाहेरून बघितल्यानंतर ते खूप सुंदर दिसते